मला तुमच्या शेतामधला भाजीपाला घ्यायचा होता

तुमच्याकडे कोणती कोणती भाजी आहे

आणि मला भाजीपाला तर सर्वच हवा तो तुम्ही रेट सांगा काय लाव लावाल तर अच्छा

आणि टमाटर वगैरे काय किलो आहे वांगे वांगी काय आहे वीस रुपये किलो तर थोडं कमी नाही होऊ शकत का रेटमध्ये मला थोडा जास्तच हवा आहे पण थोडा कमी कर

नाही नाही थोडं लग्नच आहे त्यामुळं पाहिजे होतं

आणि मोकळं भाज्या वगैरे

ओके ठीक आहे ठीक ठीक आहे हो हो ठीक आहे बाय